मोबाईल आणि टी व्हीसारख्या तंत्रज्ञानाच्या अति वापरामुळे लहान मुलांवरती खूप भयानक परिणाम होत आहेत मुलं खूप हायपर होत आहेत टी व्हीवरच्या मालिका आणि त्याच्यामध्ये असणारे विषय म्हणजे एक वेळ अशी असा विचार करावासा वाटतो की टी व्हीतल्या बायकांना एकमेकांवरती कुरघोड्या करण्यापलीकडे काही दुसरं कामधंदाच नाही आहे का त्यांचा मेंदू हा असा घाणेरडाच विचार करतो का किंवा मोबाईलच्या वापरामुळे मुलं इतकी मानसिकरित्या त्यात गुंतून जातात की जर मोबाईल काढून घेतला किंवा मोबाईल बिघडला तर मुलांना चैन पडत नाही मुलं खाऊ पिऊ शकत नाही आहेत हे अतिशय वाईट परिस्थिती आहे अगोदरच्या काळी आजी आजोबा गोष्टी सांगत असत किंवा मुलांना जवळ घेऊन बसवून श्लोक वगैरे शिकवत असत परंतु आता मात्र मुलं पूर्णपणे मोबाईलवरती अवलंबून आहेत श्लोकसुद्धा यूट्यूबवरती बघून म्हणतात यूट्यूबवरचे उच्चार त्याचं वा म्हणजे वाचता येणं न येणं ह्याच्यात खूप फरक पडतो त्यामुळे मुलांच्या हातामध्ये मोबाईल असू नयेत ह्या मताची मी आहे कारण मोबाईलचा अति वापर मुलांची विचार करण्याची प्रक्रिया थांबवून टाकतो आहे मुलं बस यांत्रिकपणे बटणं दाबतात आणि खेळ खेळतात किंवा काय पाहिजे ते व्हिडिओ बघतात आणि ह्यात आईवडील धन्यता मानतात की माझं मूल किती स्मार्ट आहे आणि ते किती छान करतं हे बरोबर नाही आहे हे संस्कृतीला योग्य नाही आहे